मी सर्वांत पहिले मी बिर्याणी बनवलेली होती ते मी सगळ्यांसाठी बनवलेली होती माझ्या घरच्या लोकांसाठी आणि माझ्या रिश्तेदारांसाठी बनवलेली होती आणि सगळे जण म्हणत होते की खूप छान बनलेली होती बिर्याणी की तू कशी बनवलेली आणिक काय काय त्याच्यामध्ये टाकलं मी म्हटलं मी यूटूबवरून बघितली आणि शिकली आणि बनवली तर यूटूबमध्ये जसं जसं सांगत होते जितके जितके मसाले तर तांदूळ किती घ्यायचे आणि तेल किती क्वांटिटीमध्ये घ्यायचे कांदे किती वापरायचे ते सगळे आणि मसाले कोणते कोणते टाकायचे आणि पेस्ट किती टाकायचे किती प्रकाराचे टाकायचे किती वेळापर्यंत बनवायची आणि मसाले कसे टाकायचे वरतून टाकायचे की तेलामधे शिजवायचे मी ते दोन घंटे शिजवले आणि त्या नंतर ते त्याला मी दम केला म्हणजे त्याच्यावरती मी कोयले ठेवलेले होते गंजाच्या वरती आणि त्याच्या त्याच्यानी ते म्हणजे स्मोकी झाले होते आणि मग त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कलर टाकले आणि ते मला खूप म्हणजे अडचण झाली होती बनवायला पण मी बनवलेले होते